समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक पद्धतीत सुद्धा किंवा शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप अनेक बदल केले गेलेले आहेत जसं सुरुवातीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती त्यानंतर वेगवेगळे आयोग नेमण्यात आले आणि मग शिक्षणाची उद्दिष्टं ठरली आहेत उद्दिष्टानुसार सिलॅबस निश्चित करण्यात आला सिलॅबस निश्चित झाल्यानंतर परीक्षापद्धती मूल्यमापनाच्या पद्धती पण मात्र हे स्टेटसको असं राहिलं नाही जे नाईनटीन एटी फाईव की एटी सिक्समध्ये जे एज्युकेशन होतं ते आज नाही आहे मग त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले सुरुवातीच्या काळामध्ये समजा भाषा विषय असेल तर एक असं होतं की स्टेरियओ टाईप एजुकेशन होतं म्हणजे पाठांतराला प्रचंड वाव होता मी भाषेच्या बाबतीत बोलू शकेल की मी जेव्हा शालेय एज्युकेशन घेतलं तेव्हा पाठांतराला प्रचंड वाव होता कालांतराने यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच आणण्यात आला करिक्युलम बदलले आहेत सिलॅबस बदलले आहेत मग त्यानंतर इंग्रजीसारख्या विषयामध्ये ॲक्टिविटी ओरिंटेड सिलेबस आला की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कृती मुलांना करायला दिल्या आहेत की ज्यामध्ये स्वयंअध्ययन ज्याला म्हणतो आपण याला प्रचंड वाव देण्यात आला आणि त्याचे रिझल्टस पण खूप चांगले आहेत की क्लासरूमध्ये टीचर हा बॉस असायचा म्हणजे टीचर जे सांगेल तेच विद्यार्थ्यांनं ऐकायचं टीचर जे सांगेल तशीच कृती करायची आलीकडे असं झालं आहे की टीचरचा रोल हा थोडा पॅसिव करून टाकला आहे आणि विद्यार्थी जे असाल विद्यार्थी केंद्रित शिक्षण जे आहे तसं सगळं भाषा विषय असतील गणित असेल विज्ञान असेल या सगळ्या विषयांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत त्यानंतर शिक्षणाची ध्येयदेखील बदलली गेली आहेत की पूर्वी असं असायचं की पास फेल ह्या गोष्टींना प्रचंड महत्त्व दिले गेलं होतं मग त्यानंतर त्यांनी एक चाचणी जी असते ती पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्या म्हणजे सातत्यानं चाचण्या घेणं त्याचा एक प्रोग्रेसिव्हि रिपोर्ट तयार करायचा आणि मग वर्षभराचं जे काही संकलन असेल त्यानुसार निकाल देण्याच्या पद्धती आल्या नंतर मध्यंतरी जे एज इंग्लिश विषयासारखा विषय असेल तर यामध्ये रायटिंग स्किल किंवा यासारख्या नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केल्या गेल्या इवन आकरावी बारवी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लिट्रेचरसारखा विषय इंट्रोड्यूस केला गेला म्हणजे हे सगळे बदल होत गेले आहेत त्यानंतर अलीकडे पर्सनलाइज एज्युकेशन म्हणजे आता एन ई पीकडे जर आपण बघितलं एन ई पीचा जर अभ्यास केला तर हे पूर्णत ओपन इंडेड एज्युकेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला विंडो ही ओपन आहे की त्याला पाहिजे तो विषयी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कला शाखेचा एखादा विषय घेऊ शकेल वाणिज्य शाखेचा एखादा विद्यार्थी असेल त्याला वाटलं की मला हिस्ट्रीसारखा विषय घ्यायचा तर तो स खुशाल घेऊ शकेल इतकं हे सगळं बदल याच्यामध्ये कारण्यात आले टेक्नॉलॉजीचे इंट्रोडक्शन हे ऑब्वियसली गरजेचं होतं आणि ते त्याच वेळी करण्यात आलं आज बघितलं तर क्लासरूमध्ये प्रचंड मोठा बदल झाला आहे डिजिटल ब्लॅकबोर्डस आले आहेत प्रोजेक्टरचा वापर होतच होता पण याचं ॲडिशन आता क्लासमध्ये डिजिटल ब्लॅकबोर्ड्स आहेत मुलं लॅपटॉपचा सर्रास वापर करायला लागली आहेत हँडसेट क्लासमध्ये आणणं हे खर म्हणजे चुकीचं वगैरे असं सगळं म्हटलं जायचं आता ती काळाची गरज झाली की स्मार्ट एज्युकेशन आल्यामुळे विद्यार्थी स्मार्ट झाला पाहिजे त्याच्यामुळे मुलं क्लासरूममध्ये म्हणजे एक ज्युनियर कॉलेज लेवलपासून जर पुढे गेलात ग्रॅज्युएट लेवलपर्यंत तर यामध्ये मुलं मोबाईलचा सर्रास वापर करायला लागले आहेत गुगल सर्च करून त्यांना पाहिजे ते नॉलेज इकडे मिळू शकते असे अनेक विविध बदल करण्यात आले आहेत यासोबत व्यावसायिक शिक्षणाची पण जोड शासनानं टाईम टू टाईम याच्यामध्ये ॲडिशन्स केलेले आहेत एच एस वी सी म्हणजे होकेश्नल कोर्सेससारखे कोर्स जुनियर कॉलेजकडे उपलब्ध करून दिले आणि एकंदरीतच शिक्षणामध्ये फार मोठा बदल होताना आपल्याला दिसतो आहे